माझ्या शाळेमध्ये एक सुसज्ज वाचनालय आहे वाचनालयामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर सांस्कृतिक त्यानंतर आर्थिक अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये पुस्तके पहायला मिळतात लहानपणी वाचलेली पुस्तके म्हटले तर गोष्टींची पुस्तके ही भरपूर लहान असताना वाचलेली त्यानंतर ययाति कादंबरी छावा हे पुस्तक एक आहे त्यानंतर मृत्युंजय आणखी म्हणलं तर राधेय अशा प्रकारची भरपूर पुस्तके वाचलेली जास्त करून तर ऐतिहासिक बॅकग्राउंड असलेलेच पुस्तके वाचलेली त्यानंतर आर्थिक म्हटलं तर आर्थिक ना वाचलं